माझ्याकडे दोन एकर शेती होती मी एक बाई घेऊन कामाला जात होती ती बाई दीडशे रुपये रोज मागत होती माझ्या माझ्याकडे परिस्थिती नव्हती तरी पण मी तिला घेऊन शेतात काम करायची मग सोयाबीन पेरायची नंतर सोयाबीन झाल्यावर त्याच्यावर गहू घेत होती आणि मग घरचे कामं वगैरे करून शेतात जायची शेतातून आल्यावर मशीन चालवायची एक दोन ब्लाऊज काढायची त्याच्यात आपली गुजारा करायची मग माझ्याकडे काही कामधंदा नव्हता त्यांचा मिस्टरचा माझ्याकडे सारे कामं त्यांनी दिले होते मला खूप शेतीचा हे होता मला आता शेतात जावंच लागत होतं शेतीशिवाय इलाजच नव्हता